महाराष्ट्र हे राज्य हे भारतातील एक अतिशय प्रेक्षणीय असे राज्य आहे कणखर देशा दगडांच्या देशा असं या देशाला म्हटलं जातं असं महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्र राज्य हे अशा एका वेगळ्या वातावरणात तयार झालं आहे की याच्यामध्ये कोकणप्रांत आहे पश्चिम महाराष्ट्र आहे विदर्भ आहे आणि उत्तर महाराष्ट्र पण आहे आणि अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांनी वेगळ्या वेगळ्या हवामानांनी आणि वेगळ्या वेगळ्या विविधतेने नटलेलं असं हे राज्य आहे आपण नागपूर साईडला गेलं तर नागपूर साईडला संत्री आपल्याला बघायला मिळतात नागपूर साईडला अतिशय चांगल्या म्हटलं तर एकदम उष्ण हवा आणि हिवाळ्यात अतिशय थंडगार हवा तेच विदर्भात धुळ्याकडं गेलं तर धुळेकडं जाणारा उष्णता ही वेगळी आहे तसंच खाली नाशिककडं आलं तर नाशिकमध्ये प्रचंड मोठमोठाले डोंगर आणि त्यातून वाहणारे खळखळाट वाहणारं पाणी त्याचबरोबर त्रंबकेश्वरसारखं देवस्थान हे बघितल्यानंतर तिथून पुढ आलं तर पुणं हे पुणं हे विद्येचं माहेरघर म्हणतात आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये आपल्याला अनेक प्रकारची देवस्थानं आणि आष्ट अष्टविनायक आपल्याला बघायला मिळतात त्या अष्टविनायकाच्या दर्शनानंतर आपण खाली आलो तर साताऱ्यासारखा एक सह्याद्रीचा विशाल रांग ही आपल्याला बघायला मिळते त्याच्याबरोबर कोल्हापूर आपण आलो तर कोल्हापूर हे एक महालक्ष्मीचं देवस्थान निसर्गरम्य ठिकाण आणि संपूर्ण ऊसाची शेती डोळ्याला बघेपर्यंत डोळे शांत होऊन गार झालेले असतात कारण ती हिरवीगार शेती आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर आपण खाली कोकणात उतरतो आणि कोकणात उतरल्याबरोबर हवामानात एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार होतं दमट मध्यम अशा स्वरूपाचं वातावरण येतं आणि कोकणामध्ये आपल्याला फणस आंबा चिकू आपले काजू यासारखे आपल्याला वेगळे वेगळे रानमेवा आपल्याला खायला मिळतो देवगडचा हापूस आंबा हा जगात प्रसिद्ध आहे असा आंबा आपल्याला देवगडमध्ये खायला मिळतो तेच आपण कोकणपट्टा कोकणमधून निस समुद्र क सफारीला जर बाहेर पडलो तर संपूर्ण एक महाराष्ट्राची एक संपूर्ण कड ही निसर्गाच्या ह्याच्यामध्ये समुद्राने व्यापलेले आहे आणि हा समुद्र हा आपल्याला अनुभव घेत घेत घेत आपण जेव्हा महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये पोचतो तेव्हा संपूर्ण जग हे एका गावात सामावले आहे काय असं आपल्याला वाटायला लागतं कारण मुंबई हे शहर हे व्यावसायिकतेनं कलात्मकतेनं आणि संपूर्ण जगामधली लोकं या ठिकाणी एकत्रितपणे कशा काही नांदतात ह्याचं एक आश्चर्य आणि त्या मुंबईमध्ये फिरणारी वाहनं मुंबईमध्ये फिरणारी विमानं मुंबईमध्ये राहणारी व्यक्ती आणि ते निसर्गसौंदर्य हे जर बघितलं तर आपल्याला एका गावामध्ये एका शहरामध्ये संपूर्ण जग विश्व एकत्रित आल्यासारखं वाटतं अशा गावामध्ये आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक सगळ्यात वैशिष्ट म्हणजे गरीब श्रीमंत हा भेदभाव कुठेही दिसत नाही तर मनाने फणसासारखे असणारी माणसं वरून काटेवा काटेरी वाटली तरी आतून रसरशीत गरे असलेले असा हा महाराष्ट्र नारळासारखा पाणी देणारा आणि सर्वांगसुंदर असा महाराष्ट्र बघायला प्रत्येकाला आवडेल असं वाटतं ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी आवर्जून पहावा असा महाराष्ट्र विविधतने नटलेला महाराष्ट्र हा बघितल्यानंतर महाराष्ट्र सोडून जावं असं कोणाला वाटतही नाही कारण हा भाग असा आहे की तो सगळ्यांना सामावून घेतो आणि आहे त्यांना सुख देतो असा महाराष्ट्र बघितल्या ने आनंद मिळतो राहिल्यानं सुख मिळतं आणि दुसऱ्यांना सांगण्यात एक अभिमान वाटतो असा हा माझा महाराष्ट्र